त्याचं काय आहे बरं का ही बायोमेट्रिक जी पडताळणी प्रक्रिया जी असते ना ही आत्ताच्या काळामध्ये फार महत्त्वाची आहे त्याचं कारण असं की प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला आधार कार्ड हे हवंच असतं आधार कार्डाशिवाय आपली भविष्यामध्ये कुठलीच कामं होणार नाहीत आधार काढल्या कार्डशिवाय आपल्याला आधार नाही म्हणजे इथून पुढे भविष्यात आपल्याला आधार कार्ड हे अत्यंत गरजेचं आहे प्रत्येक ठिकाणी पुरावा प्रत्येक ठिकाणी आपण भारताचे नागरिक आहोत की नाही हा पुरावा म्हणजे फक्त आधार कार्डच असू शकतो म्हणून आपल्याला आधार कार्डसाठी एक प्रकारची एक काहीतरी प्रक्रिया आपल्याला पूर्ण करावी लागते आपल्या शरीरामध्ये आपली काही ठराविक वैशिष्ट्यं असतात त्याच्यामध्ये आपल्या हाताचे ठसे बोटांचे ठसे अत्यंत महत्त्वाचे आहेत कितीतरी कोटी म्हणजे जरी आपण माणसं घेतली तरी त्यांचे बोटावरचे ज ठसे आणि रेषा एकसारख्या अजिबात नसतात म्हणून आपल्याला ह्या बायोमेट्रिसाठी ह्याच्या पडताळणीसाठी आपण जी क्रिया प्रक्रिया असते ती बोटांची ठश्यावर सगळी अवलंबून असते आपल्या अंगठ्याचे ठसे हे बायोमेट्रिक साठी माध्यम म्हणून वापरतात इतकंच काय पण आपण कागदपत्रावर ज्या माणसांना सह्या येत नाहीत त्यांचेसुद्धा आपण अंगठे घेतो ह्याचं कारणच ते आहे की प्रत्येकाच्या अंगठ्यावरच्या ज्या रेषा असतात ठसे असतात हे वेगळे वेगळे असतात एकसारख्या नसतातच म्हणून ह्या अंगठ्याच्या ठश्यांना अंगठ्याला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे त्या त्या जुन्या प्रकाराचा उपयोग आत्तासुद्धा ह्या इलेक्ट्रॉणिक इलेक्ट्रॉनीक यंत्रामध्ये आत्ताच्या काळामध्ये तोच वापर करत आहेत फक्त ती प्रक्रिया आता जास्त आधुनिक झालेली आहे हे बायोमेट्रिक म्हणजे आ आपले जे आ अंगठ्यावरचे ठसे असतात ते एका यंत्रावर आपण त्याच्या पडद्यावर स्क्रीनवर आपला अंगठा ठेवायचा त्या यंत्राद्वारे त्या अंगठ्याचे ठसे तंतोतंत जसे आहेत तसे त्याचे फोटो काढला जातो आणि तो तसाच सेव करून ठेवला जातो प्रिझर्व्ह करून ठेवला जातो आणि त्याची एक कॉपी आपल्याजवळ दिली जाते आपल्यासाठी पण ही प्रा बा ही बायोमेट्रिक जी प्रक्रिया आहे ही अत्यंत साधी आहे पण ती प्रत्येकानं करायला हवी आणि आज आपलं ग गव्हर्मेंट आपलं सरकार यानं यांनी आपल्याला सक्तीनं ते करणं गरजेचं आहे त्यांनी सक्तीच केलेली आहे किंबहुना बायोमेट्रिक टेस्टशिवाय आधार कार्ड ते स काय म्हणतो आपण त्याला ग्राह्य धरलंच जात नाहीत मग इतकी स आणि त्याची पद्धतसुद्धा अगदी सोपी आहे आपण बायोमेट्रिक टेस्स देण्यासाठी गेल्यानंतर आपल्याला ते अधिकारी समजून सांगतात परंतु हे नक्की काय आहे हे आपल्या सगळ्यांना समजणं गरजेचं आहे ते त्याची गरज काय आहे हे कशासाठी सगळा हा उपद्व्याप चालतो हे आपल्याला समजल्याशिवाय त्याचं महत्त्व आपल्याला कळणार नाहीत बायोमेट्रीक बायोमेट्रिक टेस्ट बायोमेट्रिक पडताळणी आता पडताळणी म्हणजे काय पडताळणी म्हणजे तपासणी तपासणी म्हणजे हे बरोबर आहे की नाही ते बरोबर आहे की नाहीत याच्या रेषा जुळतात का त्याच्या रेषा जुळतात का हे कशासाठी जर सग रेषा वेगवेगळ्या असतील तर माणसं वेगवेगळे आहेत एक वेळेस सही वेगवेगळ्या सही एक दोन माणसांची असू शकते एका माणसाची सही दुसरा एखादा कुशल माणूस जर असेल तर दुस एका माणसाची सही दुसरा माणूस करू शकतो पण एका माणसाचे ठसे दुसरा माणूस निर्माण करू शकत नाहीत म्हणून बायोमेट्रीसाठी पुराव्यासाठी त्या माणसाच्या तोच माणूस आहे या पुराव्यासाठी बायोमेट्रिक टेस्ट ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि तिची प्रक्रियासुद्धा साधी आहे